जेव्हा जून महिना सुरू होते आणि पाऊस येण्याची शक्यता वाटते तेव्हा आम्ही आमच्या सर्व रोपाची छाटणी करून टाकतो त्याच्यामुळे काय होते नवीन येणाऱ्या पावसामुळे रोपांना चांगला फुटवा मिळतो वाढ होते नवीन फांद्या येतात नवीन पालवी येते त्याच्यामुळे झाडावर कळ्यांचे प्रमाण वाढते फळं आमच्या इथे आंब्याचं झाड आहे पेरूचं झाड आहे पेरूच्या झाडाची आम्ही पूर्ण छाटणी करून टाकली तसंच सिताफळाचं पण झाड आहे सीताफळ त्याची पण आम्ही छाटणी करून टाकतो त्याला खतं देतो निरनिराळेचे कंपोष्ट खत सेंद्रिय खत गांडूळ खत आणि वारंवार त्याला खो म्हणजे खोदकाम त्याला उकरी देऊन त्याच्या मुळ्या हे करतो तसंच आमच्याकडे लिंबाचे पण झाडं आहे त्याच्यावर सध्या म्हणजे जास्त पाण्यामुळे रोग आला होता त्याच्यामुळे आम्ही त्यांचं पाणी बंद केलं आणि पाणी तोडून त्याच्या तिथे आम्ही उधळीनाशक आणि कंपोष्ट खत टाकलं त्याच्यामुळे आता सध्या आमच्या लिंबाची वाढ चांगली होत आहे तसेच आमच्या आंब्याला पण यावर्षी खूप चांगला बहर आला आणि सिताफळाला पण आता सीताफळ लागणे सुरू होईल सीताफळ शिडलेस आहे तसेच पेरूला पण ते भरपूर फळं आले यावर्षी